वेहिकलमध्ये म्हटलं तर आपली यस टी बस लक्झरी कार मोटरसायकल सायकल फटपटी आपली त्याच्यामध्ये होंडा कार टाटा नेक्सॉन त्याच्यामध्ये अजून मॅजिक बस ॲप्पे छोटा ॲप छोटा हत्ती बुलेट ट्रे समजा ट्रेन अशा प्रकारे समजा वेहिकल असतात तर त्याच्यामध्ये अजून म्हटलं तर ते विमान हेलिकॉप्टर अशा प्रकारे पण असतात